ग्र ग्रामीण भागामध्ये किरकेटचे सामने वारंवार होताना आपल्याला दिसतात अशावेळेस एक प्रसंग मी शेवटचा बॅटसमन आणि आम्हाला पंचवीस धावांची आवश्यकता असताना पाच बॉलमध्ये पंचवीस रन काढणे अतिशय कठीण आणि पराकाष्ठेची किंवा जिद्दीची गोष्ट मी पूर्ण केली ती आवर्जून माझ्या स्मरणामधे राहिलेली आहे आणि या गोष्टीचा खरोखर मला अभिमान वाटतो कारण की ते पंचवीस धावा काढून मी माझ्या संघाला विजयश्री ओढून आणून विजयपथ त्यांना प्राप्त करून दिला